जीवन जगताना बऱ्याच गोष्टींमध्ये संघर्ष असतो सर्व गोष्टींचे नाटक करता येते परंतु पैशाचे नाटक कधीच करता येत नाही यातलाच एक भाग म्हणजे पैसा नसेल तर खेडेगावातील लोकांची अवस्था किंवा गावातल्या लोकांची अवस्था खूप वाईट होते पैसा नसेल तर कर्ज घेतलं जातं कर्ज कोणत्या परिस्थितीमध्ये घेतले जाते हे ही अतिशय महत्त्वाचे आहे कर्ज घेण्यासाठी काय परिस्थिती असावी लागते काही आकस्मिक स्वरूपाचे खर्च असतील काही आकस्मिक स्वरूपाची देणी असतील मुलीचे लग्न असेल शेतीमध्ये कर्जबाजारीपणा असेल निसर्गाची अवकृपा असेल या सर्व घटकांचा या कर्जाच्या प्रक्रियेशी संबंध असतो आमच्या गावाकडं सुदैवानं निसर्ग चांगला पडतो त्यामुळे दुष्काळी परिस्थिती फारशी नसते परंतु सद्यस्थितीमध्ये नोकऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे आणि अशा वेळेला सर्व भिस्त ठेवावी लागते ती शेतीवरच मग अशी भिस्त शेतीवर ठेवत असताना किंवा शेतीवर पूर्ण गुजरण करत असताना कधीकधी हा पैसा पुरेसा ठरत नाही मुलांचं शिक्षण मुलींचे विवाह इतरही काही या कौटुंबिक अडचणी त्याचबरोबर वृद्ध लोकांचे आजारपणं तरुण मुलांचे शिक्षण ही कर्ज काढण्याची प्रमुख कारणं आहेत कुठलंही कर्ज हे व्यसनापायी आमच्याकडं लोक करत नाहीत कर्ज हे फक्त होतं ते जबाबदारीतून ती जबाबदारी असते मुलांची कुटुंबाची शिक्षणाची त्यांच्या व्यवस्थेची मुलींच्या लग्नाची